हो कारण आजकाल मराठी आणि इंग्लिश मिडियम अशा दोन्ही स्कूल्स आहेत आणि मराठी मिडियममध्ये माझ्यामते मी पण मराठी मिडियममध्ये शिकलेली आहे जेव्हा पण जी आपली मराठी म्हणजे मातृभाषा आहे ती जर आपण पहिली शिकलो तर बाकीच्या भाषा ह्या आपल्यासाठी इजीनं आय इजी होतात कारण इंग्लिश ही भाषा आजकाल खूप म्हणजे वापरली जाते पण ही मराठी भाषा ही आपण कमी वापरली जाते जेव्हा असं आपल्या मनात ठॉ आपल्या मनात विचार आहेत की ज्याला मराठी येते आणि इंग्लिश येत नाही तो अनपढ की त्याला ते त्या गोष्टी येत नाही म्हणजे कारण असं काही नाही जर आपण जर आपण महाराष्ट्रात राहून जर आपल्याला मराठी येत नसेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीचं नाही आणि आजकाल स्कूलमध्ये पण मराठी स्कूलमध्ये पण लोक मुलांना कमी पाठवलं जातं का कारण तिथे मराठी जी तिथे जास्त इंग्लिश हे नसतं त्याला त्याला सगळे सब्जेक्ट हे मराठी असतात हां मराठी आणि इंग्लिश हे फक्त भाषा बा इंग्लिश ही भाषाच असते त्यात कठीण काही नसतं तशी मराठी पण ही भाषा आहे आणि ती शिकलीचं पाहिजे आणि मराठी भाषा ही समजायला सम् वाग् समजायला सोपी असते आणि ती शिक्षण शिक्षण व्यवस्थेमध्ये आलीच पाहिजे आणि आहे पण कारण आपण जेव्हा प्रत्येक सं स्तं प्रत्येक इंग्लिश मिडियम असो किंवा मराठी मिडियम मराठी हे पुस्तक असतं त्यामुळे मराठी ही मराठी ही भाषा शिकली पाहिजे आणि ती आपण नेहमी बोलतो त्यामुळे ती वाचायला आणि अभ्यास करायला देखील ती सोपी पडते त्यामुळे मराठी भाषा ही शिकणे आवश्यक आहे मराठी भाषेमुळे आपले आपले आपल्याला कळतं की आपली संस्कृती कशी आहे आपलं कल्चर कसं आहे आणि मराठी भाषा ही मातृभाषा असल्यामुळे ती शिकलीच पाहिजे